सर मी ओलीयो रेस्टॉरणमधून रेस्टॉरणचा मॅनेजर बोलत आहे तुम्ही कॉल केला होता सर बोला ना सर काय काय मदत पाहिजे होती तुम्हाला

सर आमच्या इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारे हे ठेवलेले आहे जसं तुम्हाला आता जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही वेजमध्ये किंवा नॉन वेजमध्ये ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हं थाळी पाहिजे ना सर तर थाळीप्रमाणे पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता सर दोन्ही पण आहे सर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे ए सी पण आहे नॉन ए सी पण आहे ए सीचे चोवीस घंट्याचे आपले बाराशे रुपये रेट आहे सर नॉन ए सीचे आपले आठशे रुपये रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला व्ह्यू वगैरे मिळतो बाल्कनी वगैरे आहे फन्टचा व्यू वगैरे चांगला मिळतो जर तुम्ही जर आज जर बुकिंग केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला टू पर्सेंट ऑप पण मिळून जाणार सर

नाही नाही सर कॉल वगैरे चालू राहाते कसं आहे तुमच्या रूममध्ये एक टेलिफोन ठेवलेला आहे त्याच्यावर तुम्ही वन टू थ्री नंबर डायल केला की आमची जे रूम सर्विस आहे ते तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत मिळून जाते सर स्विमिंग तर नाही आहे सर पण आमच्या बा आजूबाजूचा परिसर वगैरे असा नैसर्गिक व वातावरणाचा परिसर आहे सर तुम्ही ते बघू शकता

नाही सर वर्धा जिल्हा असल्यामुळे कसं आहे आमचं गांधी जिल्हा आहे सर तर ड्रिंक वगैरे इथे तर ड्रिंक वगैरे तर मनाईच आहे सर हां टोटली आमच्या इथे ड्रिंक बंद आहे सर त्याच्यामुळे तर तुम्हाला ते मिळू शकत नाही सर जर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला ते तुमचं पार्सल सोबत तिकडूनच घेऊन यावं लागेल पण त्याचं कसं सर एक दिवसाचं जे लायसन मिळते ते त्याच्यासोबत आणा लागेल तुम्हाला पण ते तुमच्या रिक्सवर राहते सर त्याची रिक्स आमच्या ए रेस्टॉरणची नाही राहात सर हां गार्डन वगैरे बढिया आहेत लहान मुलांसाठी पण सर गाडी पार्किंगसाठी मोठा एरिया आहे आपल्याकडे हां हां सर सर आणखी तुम्हाला एक सांगायचं झालं आपल्याकडे लहान मुलांसाठी पण स्पेशल डिशेस आहेत सर जर तुम्ही तुमची वित फॅमिली घेऊन जर येत असाल तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काऊंट पण मिळते सर आणि जसं लहान मुलांच्या मनोरंजनासाठी गार्डन वगैरे असं भरपूरशी ए आहे तुम्ही सर ऑनलाइन बुकिंग करू शकता ना सर ठीकेय तुम्ही जर नेटवर सर्च केलं ना सर तर आमच्या रेस्टॉरणबद्दल तुम्हाला पूर्ण इन्पॉर्मेशन मिळून जाणार तुम्ही त्याच्याहूनच ऑनलाइन बुकिंग करू शकता आणि बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येणार त्याच्यावर तुम्हाला तुमचा फीडबॅक द्यायचा आहे सर ठीक आहे हां ठीक या तुमचं स्वागत आहे सर